बुलढाणा शहरामध्ये डी एड वगैरे चांगल्या प्रकारे त्याची कॉलेजेस् आहे आणि डीवळ डी एड केल्यानंतर आपल्याला एक शिक्ष शिकवायची संधी मिळते आणि कोणीतरी आपल्यालाही गुरु मानते आणि त्यानंतर आपल्या मार्गदर्शनानुसार लोकं घडतात त्यामध्ये आपल्याला डी एड करणे ही खूप चांगली संधी आहे आणि त्यासाठी वेगवेगळे क्लासेसही बुलढाण्यामध्ये उपलब्ध आहे